शिक्षकांनी शाळामध्ये फक्त पुस्तकी ज्ञानच नाही तर मूल्य शिक्षण संवाद कौशल्य तणाव व्यवस्थापन आर्थिक साक्षरता आणि सामाजिक जाणीव या सारख्या जीवना उपयोगी गोष्टीही शिकवायला हव्यात अनेकदा या गोष्टी दुर्लक्षित राहतात अभ्यासक्रमा वरचा दबााव आणि गुणांवरचा भर यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मशिविश्वास किंवा सृजनशीलता निर्णयक्षमता विकसित करण्याकडे दुर्लक्ष होतं त्यामुळे शिक्षण अधिक समतोल असायला हवं